हो मॅडम बोला हां मॅडम हां टाटा मोटर्सची कार हवी का बोला मॅडम हुंडाईमध्ये पण आहे एम जे एक्सलमध्ये पण येणार मारुती सुझूकीची बी आहे मॅडम नविन फीचर्सची कार पाहिजे होती मॅडम मिळून जाणार ना किती लाखावर पाहिजे होती मॅडम सहा सात लाखावर मॅडम सहा सात नऊ आठ लाखाची कार आहे मॅडम हुंडाई वेरना फॅमि फॅमिली सातपर्यंत आहे का हुंडाई वेन्यू म्हणून आहे ते सात लाख पन्नास हजारला येवून जाणार मॅडम फायनान्स बी अव्हेलेबल पण मॅडम तुम्हाला मिळून जाणार हुंडाई यावरो यावरा म्हणून एक कार ती ती मिळून जाणार मॅडम सहा लाख पस्तीस हजाराची आहे ती त्याच्यामध्ये फीचर्स मॅडम मॅन्युअल आहे पेट्रोल टाईप आहे ते आणि त्याचा इंजिन जो आहे मॅडम बाराशे सी सीचा आहे आणि त्याच्यामध्ये पाच सिटर आहे सेफ्टी सेफ्टी बी अव्हेलेबल आहे मॅडम त्याच्यामध्ये आणि त्याचा त्याचा मायलेज जो आहे मॅडम तो एकवीस किलोमीटर पर लिटरचा आहे कलर खूप सारे आहेत ना मॅडम रेड येतो ब्लॅक येतो व्हाईट येतो व्हाईट हो आणि हो मॅडम थोडा कलरमध्ये प्राइसेस थोडा कमी जास्त होणार मॅडम ब्लॅकमध्ये मिळून जानार ना मॅडम सिक्स पॉईंट थ्री लॅकमध्ये हो मॅडम या ना कधी येणार मॅडम या मॅडम या वेलकम मॅडम